हा मॅडम इन्स्टि बद्दल काय काय माहिती आहे ते सांगू शकता तुम्ही

हो हो योगा लावायचा आहे पहिले याच्या अगोदर जिम करायचो मी आणि आताही जिम लावलेली आहे

अच्छा हा तर मॅडम तुम्ही मला योगाबद्दल माहिती सांगू शकता का का म्हणजे बॉडीसाठी काय बेनिफिट मिळेल डाएट वगैरे हे ते

अच्छा हा हो का नाही मी अगोदर जिम करायचो तर मला काही माझ्या शरीराला इतका काही छान बेनिफिट मिळाला नाही तर मला योगा जॉइन करायची होती हा मॉर्निंगला अच्छा हो हो ठीक आहे हो येईल मी हो हो जिमखानामध्ये ना

अच्छा हा माझं कारण हेच आहे का म्हणजे असं शरीर असं चांगलं राहावं त्याच्यामुळे असं श्वास मी असं जो घेतो ना तर थोडं श्वासामध्ये प्रॉब्लेम पण होते हा तर ते योगाने क्लिअर होते ना क्लिअर होतील हा तर म्हणून मला ते जॉइन करायचं होतं योगा कारण मला जिममुळे काही चांगलं बेनिफिट मिळालं नाही हो हो ठीक आहे मी येऊन बघेल आणि जॉइन करेन